पूजा करताना सांस्कृतिक पद्धतीचे पालन करतो व प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांच्यासारखी पूजा करतो व त्यांची जशी पूजा असते आम्ही तशा ह्याच्यामध्ये सहभागी होतो प्रत्येक ठिकाणांची वेगवेगळी पूजा असते प्रत्येक देवाची वेगवेगळी पूजा असते तशाच ठिकाणी जाऊन आम्ही पूजा करतो व त्यांनी त्यांची जशी पूजा असते त्याच्यात सहभागी होतो व सगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळे नवीननवीन पूजेची आरती बोलतो प्रसाद घेतो असंच सकाळी मंदिरांमधे जाऊन ही पूजा होते आम्ही तिथेही सहभागी होतो व प्रत्येक प्रत्येक जणांना एकत्र बोलून घराचीही पूजा होते तेव्हा सगळे जण एकत्र येऊन सोबत पूजा करतात आणि असेच गणेश उत्सव नवरात्र उत्सव अशा ठिकाणी ही पूजा होते नवरात्रीचे नऊ दिवस पूजा चालते व गणेशपतीच्या वेळेस सगळ्यांच्या घरोघरी गणपती येतात तेव्हाही पूजा चालते व प्रत्येक ठिकाणी खूप छान वाटते मन प्रसन्न होतं पूजा केल्याने आणि प्रत्येक ठिकाणाची पूजा करतानाही खूप आनंद भेटतो असं वाटतं की खूप छान वाटतं